नृत्यामध्ये अनेक घटक आहेत ज्यामुळे डान्सरचे कौशल्य सुधारतात आणि त्यांची कामगिरी सुधारते या घटकांमध्ये योग्य परीक्षण सरावाने अनुभवाचा समावेश होतो तसेच योग्य मार्गदर्शकांकडून मिळालेला अभिप्राय आणि विविध नृत्य प्रकारांचा अभ्यास करणे देखील महत्त्वाचे आहे योग्य प्रशिक्षण म्हणजे काय तर नृत्य शिकण्यासाठी योग्य टेक्निक आणि तांत्रिक कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे विविध नृत्यशैलींमध्ये उदाहरणार्थ बॅले आधुनिक जाज लोकनृत्य विशेष पर प्रशिक्षण घेणे शरीर समन्वय ताकद आणि संतुलन सुधारण्यास मदत करते प्रॅक्टिस म्हणजे काय तर नृत्यामध्ये कौशल्य सुधारण्यासाठी नियमित सराव करणे आवश्यक आहे दररोज सराव केल्याने शरीर अधिक लवचिक होते हालचाली अधिक नॅचरल दिसतात आणि त तंत्रज्ञानात सुधारणा होते नृत्य प्रकारांमध्ये अनुभव मिळवणे आवश्यक आहे विविध कार्यक्रमांमध्ये स्पर्धांमध्ये भाग घेणे आणि सार्वजनिक ठिकाणी नृत्य करणे आत्मविश्वास वाढवणे आणि स्टेजवर चांगली कामगिरी करण्यास मदत करते नृत्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शकाकडून किंवा तज्ज्ञांकडून योग्य असा अभिप्राय घेणे गरजेचं आहे आणि अभिप्रायामुळे चुका सुधारता येतात आणि कौशल्य अधिक प्रभावीपणे विकसित करता येतात